मराठी भाषेची अस्मिता हे मं म्हणजे मराठी भाषेच्या अस्मितेबद्दल काय बोलायचं ती एवढी चांगली आहे आम्ही ती व्यक्त करायसाठी आम्ही रामनवमी मनवतो नंतर हनुमान जयंती बन हन् सॉरी हनुमान जन्मोत्सव बनवतो रा परशुराम जन्मोत्सव बनवतो आणखी हे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बनवतो संभाजी महाराजांची जयंती मनवतो म्हणजे हे खूप म्हणजे आम्हाला प्राउडवाली फीलिंग येते तिथे की आम्ही मराठी याच्यात जं जन्मलेलो आहे आणि हे हे म्हणताना आम्हाला कुठलीही लाज वाटत नाही तं